मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर जे काही लिखाण आपण पूर्वी हाताने लिहायचो त्यावर खरंतर प्रचंड वाईट परिणाम झाला सर्वात पहिलं म्हणजे लोकांची लिखाणाची सवय मोडली त्यामुळे लोकांचं शुद्धलेखन हे पूर्वीसारखं राहिलं नाही शब्दांसोबत असलेली आपली ओळख हळूहळू कमी होत जाते हेच याचं सर्वात मोठं परिणाम करणारी गोष्ट आहे